मला माहीत असलेले काही बाजार म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट याड रविवारचा बाजार आणि मॉलमधील सुपर मार्केट गेल्या काही वर्षांमध्ये किराणा आणि भाजीपाल्याच्या किंमतीत खूप वाढ झाला आहे उदारणार्थ टोमॅटो कांदे आणि तेल यांच्या किंमती खूप वर खाली होतात महागाईमुळे खूप वाढ झाला आहे ऑनलाईन खरेदी बघायला गेले तर सोयीनुसार आहे विशेषत ज्यांच्याकडे वेळ कमी आहे पण ग्रोसरी वस्तू प्रयत्नक्ष पाहुणे खरेदी करण्यात एक वेळ सॅटिस्फॅक्शन आहे घरी बसल्यापासून वस्तू घरी बसल्या बसल्या वस्तू हे आपल्या गरजेनुसार मिळतात सवलती आणि ऑफर्स मिळतात वेळेचे बचत होते वस्तू कशी आहे हे प्रत्यक्ष समजत नाही डिलिव्हरीसाठी वेळ लागू शकतो ऑनलाईन पेमेंटमध्ये सिक्युरिटी इशूज असण्याची शक्यता आहे